हिरो स्प्लेंडर बजाज पल्सर होंडा ॲक्टिवा टी व्ही एस अपाची रॉयल एन्फिल्ड क्लासिक सुजुकी ॲक्सेस यामाहा यफ झेड के टी एम ड्युक महिंद्रा स्कॉर्पियो टाटा निक्सन हुंदाई क्रेटा मारुती सुजुकी स्विफ्ट किया सेल्टॉस किया कॅरेन्स रेनॉल्ट क्वीड टोयोटो एम जी हेक्टर फोक्सवॅगन अशोक लेलँडोस